माझं आवडीचं पुस्तक छावा कादंबरी आहे मी अमरा अमरावतीमध्ये एक बुक स्टॉल होता तिथे सेल लागलेलं होतं तिथून मी हे दोनशे रुपयामध्ये विकत घेतलेला आहे आणि त्यात सांगितलेलं आहे की त्यात सर्व छाव छावा मधलं म्हणजे जसं की संभाजी महाराजबद्दल आप माहिती दिलेली आहे संभाजी महाराज शिवाजी महाराजबद्दल पण त्यात थोडी माहिती दिली ते त्यांच्या मुलासाठी किती आयडियल होते त्यांनी त्यांना काय काय शिकवण दिली ते सुद्धा त्यातून स सांगितलं आहे आणि संभाजी महाराजांनी हिस्ट्रीमध्ये आपल्या प पूर्वज लोकांमध्ये काय पूर्वज होते ते आपले तर त्यांनी काय काय केलंय आपल्यासाठी की त्यांनी आपल्याला स्वातंत्र मिळवून द्यायसाठी आपल्याला चांगलं पुढचं जीवन मिळण्यासाठी त्यांनी स्वताःचा जीव पणाला लावला त्यांचे त्यांच्या बॉडीतले खूप हाल केलेले होते ते सुद्धा त्यांनी केलं ते आणि त्यात हे सुद्धा शिकायला मिळते की ते स्त्रियांना खूप जास्त मान द्यायचे खूप जास्त इज्जत द्यायचे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की स्त्री हे एक देवीचं रूप आहे त्यात आ हा भवानीचं रूप आहे आपण आपल्या स्त्रियांना पूजलं पाहिजे त्यांची छान रिस्पेक्ट केली पाहिजे आणि त्यात सांगितलेलं आहे आणि त्यात असं सुद्धा सांगितलंय की आपण जेव्हा पुढच्या पुढच्यावर आपल्या नातेवाईकांवर प्रत्येकावर खूप जास्त भरोसा केला पाहिजे पण इतकाही नाही डोळे झाकून कि पुढचं आपल्याला फसवत आहे तरीसुद्धा आपण त्यांची साथ देतो आणि आपण पुढ आपन कधीपण कोणतं पण काम केलं त फसवलं नाही पाहिजे प्र पुढच्या व्यक्तीला कारण त्यांचं पण जीवन असते असं खूप काही त्यात दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आपण बुजुर्ग लोकांशी म्हणजे आपले एल्डर्स राहतात त्यांच्याशी खूप छान वागलं गेलं पाहिजे त्यांना रिस्पेक्ट देली पाहिजे त्यात असं पण सांगितलं आहे की पुढचा मोठा व्यक्ती जर चुकत असेल तर त्यांना सुधारायला पण पाहिजे पण पुढच्या व्यक्तीला सुधारण्याची ती पण एक पद्धत असली पाहिजे जो आपला पुढे मोठा असेल तर त्यांना चांगलं कोणता पद्धतीने सुधारलं पाहिजे हे सुुद्धा त्यामध्ये सांगितलंय खूप काही अशी शिकण्याची गोष्ट आहे छावा कादंबरीतून आणि मला ही कादंबरी खूप आवडते